जेव्हा मी दुसरी किंवा तिसरीमध्ये होतो तेव्हा मला ग्रामर नाही समजत होतं मग एक मॅम होती मयूरी नावाची त्या मॅमनं मला स् स्पेश्शल क्लास झाल्यानंतर पण मला बोलत होती की एक काम कर तू घरी ये किंवा तू थांब दहा पंधरा मिनटं थांब मी तुला समजवतो की ग्रामर कसं लिहायचं कसा गोष्टी बन कसं वाक्य बनवायचे कोणत्या ब विशेषण कुठे विशेषण लावायचं कुठे काय लावायचं त्या मॅमने मला खूप सपोर्ट केला ग्रामरसाठी त्या आता जर माझी ग्रामर स्पष्ट झाले आहे त्याचं कारण मी ते मॅमलाच म्हणलो की माझी मयूरी मग मयूरी मॅम होती ज्याने मला खूप सपोर्ट केला ग्रामरमध्ये मला एक्स माझी एक्स्ट्रा क्लास घेतली मला समजवून सांगितलं जेव्हा नाही समजत होतं त्याच्यामुळं एकेक असं पॉईंट टू पॉईंट टू पॉईंट सांगितलं की मला जास्त हे नाही होणार आणि मला खूप हे केलं सपोर्ट केला ग्रामर शिकवण्यामध्ये आणि जे पण ग्रामर मी शिकलो त्यांची त्यांच्याच बदोलत शिकलो कारण की ते मॅम होती जे मला म्हणते की नाही तू कर तू करू शकते हार्ड नाही आहे